शेतकऱ्याला राजा हे संबोधन फार पूर्वी काळापासून मिळालेलं आहे परंतु खरंच तो राजा आहे का त्याला पीक परिस्थितीत हवामान बदल आणि भाव मालाचे पडलेले भाव शेती परवडते का तर याचा विचार केला तर याचं नाही असं उत्तर आहे म्हणून शेतकरी शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देऊन प्र शे पूरक व्यवसाय केले पाहिजेत की जे कुक्कुटपालन आहे किंवा मळणीयंत्र आहे किंवा भाजीपाला शेतामध्ये पिकवून तो बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देणे आहे किंवा दो दुग्ध व्यवसाय आहे व पशुपालन आहे हे जे व्यवसाय जर शेतकऱ्याने केले तर त्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी खत उपलब्ध होईल कुकुटपालनातून खत उत उपलब्ध होईल पशुपालनातून खत उपद उपलब्ध होईल दुधापासून त्यांना पैसा मिळेल आणि शेत भुसभुशीत होऊन आपोआपच त्याचं उत्पादन वाढेल